आमच्या भागात उत्पन्नाचे स्रोत म्हटलं तर मुख्यत शेतीवरच जास्त लोकांचं भर आहे शेतीबरोबरच शेतीला पूरक असे जे व्यवसाय जसं दुग्ध व्यवसाय म्हणजे गाई म्हशी वगैरे पाळून त्यांचं दूध विकणे कुक्कुटपालन आहे त्याव्यतिरिक्त बऱ्याच प्रमाणात लोक आजकाल गांडूळ खत पण बनवत आहे गांडूळ खताचा प्रकल्प घेतलेला आहे तर हे व्यवसाय जास्तकरून चालतात त्याच्याव्यतिरिक्त पर्यटनामधे काही लोकं गेले टु टुरिस्टच्या गाड्या किंवा आपलं जे नॉर्मल आहेत किराणा दुकानं किंवा दूध विकणं किंवा मॉल वगैरे असे छोटेमोठे ठिकाणी ते रोजगार उपलब्ध आहेत पण अजूनही एवढ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध नाही आहे त्यामुळे बऱ्यापैकी लोक म्हणजे जवळपासच्या शहरामध्ये जातात जसं नागपूरला जाऊन का काम करतात किंवा अमरावतीला करतात किंवा वर्ध्यामध्ये जायला लागतं वर्धा तर जवळच आहे वर्ध्यामध्ये काही इंडस्ट्रीज वगैरे आहेत यवतमाळमध्येही काही इंडस्ट्रीज यायला लागला आहे पण लोकसंख्येच्या जर विचार केला तर सर्वच लोकांना रोजगार मिळत नाही त्यामुळे त्यांना बाहेर जाणं भाग पडतं धन्यवाद